नमस्कार माझे नाव आर्या हुलसुरकर सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे आम्ही शॉर्ट ट्र्रीपसाठी एका ठिकाणी जाऊ इच्छितो तर आम्ही कर्नाटकमधील हंपी या ठिकाणी जाण्यासाठी इच्छुक आहोत आमचे मूळगाव हे धाराशिव आहे तर प्रवास रेल्वेने करावा अशी इच्छा आहे परंतु वह रेल्वेगाड्यांची उपलब्धता त्यांचे वेळापत्रक व वेळा माहीत नसल्यामुळे त्याचे नियोजन करणे जरा अवघड ठरत आहे तरी कृपया आपण धाराशिव येथून हंपीला जाण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या गाड्या त्यांच्या वेळा आणि कोणत्या दिवशी उपलब्ध आहेत त्याची माहिती द्या तसेच प्रत्येक क्लाससाठी तिकिटाचे पैसे किती लागतील व कोणत्या गाडीने जाने सोयीचे राहील त्याबद्दल पण माहिती देऊ शकत असाल तर द्यावी ही विनंती व परतीच्या प्रवासासाठी पण कोणत्या गाड्या उपलब्ध आहेत आणि कोणत्या रेल्वे स्थाानकापासून उपलब्ध आहेत त्याविषयी माहिती द्यावी ही नम्र विनंती